आरोग्य सेवा किंवा लोकांमध्ये रोग आजार दुखापत आणि इतर शारीरिक आणि मानसिक दुर्बलता प्रतिबिंब निदान उपचार सुधारणा किंवा बरे करून आरोग्य सुधारणे आहे हेच म्हणजे आरोग्य सेवा आरोग्य व्यावसायिक आणि संबंधित आरोग्य क्षेत्रांद्वारे वितरण केले जाते मेडिसिन दंतचिकित्सा फार्मसी मिडवाईफरी नर्सिंग ऑडिओ टेक्नॉलॉजी महानशास्त्र व्यावसायिक थेरपी आणि इतर आरोग्य व्यवसाय हा सर्व आरोग्य सेवाचा समावेश होतो या दुय्यम संज्ञेमध्ये प्राथमिक काळजी दुय्यम काळजी आणि तृतीय काळजी आणि सार्वजनिक आरोग्य प्रदान करण्यासाठी कार्याचा समावेश असतो दोन हजार तेरामध्ये जागतिक स्तरावर प्रति प्रति एक हजार लोकांवरती रुग्णालती बेडचे ग्राफिक दिल्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि आरोग्य धोरणाद्वारे प्रभावित देश समुदाय आणि व्यक्तींमध्ये आरोग्यसेवेचा प्रवेश बदलू शकतो आरोग्यसेवा प्रदान करणे म्हणजे सर्वोत्तम संभाव्य आरोग्य परिणाम साध्य करण्यासाठी वैयक्तिक आरोग्यसेवांचा वेळेवर वापर करणे आरोग्यसेवा प्रवेशात दृष्टीने विचारात घेण्याच्या घटकांमध्ये आर्थिक मर्यादा सही सशुल्क कामं करण्याची क्षमता सामाजिक सांस्कृतिक अपेक्षा आणि वै वैयक्तिक मर्यादा संवासांजिक क्षमता नसणे खराब आरोग्य साक्षरता कमी उत्पन्न आरोग्यसेवा सेवांवरील मर्यादा वैद्यकीय सेवांचा उपचार उपचारांची परिणा परिणामकारकता आणि एकुण परिणाम यावर नकारात्मक परिणाम करतात आरोग्यप्रणाली हे लक्षित लोकसंख्येच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेल्या संस्था आहेत वड हेल्थच्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करणाऱ्या आरोग्यसेवा प्रणालीसाठी वित्त वित्त पुरवठा यंत्रणा प्रशिक्षित आणि पुरेसा पगार सुविधा ठेवलेले आहेत निर्णय आणि धोरणे दर्जेदार औशरे वितरित करण्यासाठी सुविधा आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत सुविधांची आवश्यकताही असते आणि तसेच त्याचबरोबर तंत्रज्ञानाची ही आपल्याला फारशी मदत होत असते कारण आजकाल देशामध्ये सगळं तंत्रज्ञानावरती चाललेलं आहे आ रत्नागिरी ज जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आयोध्य किरण महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते जगभरातील लोकांचे सामान्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य कल्याण वाढवण्यासाठी आरोग्यसेवा एक महत्वाचे निर्धारक आहे याचे एक उदाहरण म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये चेचकांचे जगभरातील निर्मूलन डब्ल्यू एच ओने घोषित केले मानवी इतिहासातील हा पहिला रोग आहे जो जाणीवपूर्वक आरोग्यसेवा हस्तक्षेपाद्वारे काढून टाकला आहे आरोग्यसेवा ही देशाच्या अर्थव्यवस्थेत विकासात आणि औद्योगिकीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान ठरते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाभ प्रसूती स्व तात्काळ देण्यात येतो गर्भार माता गर्भोदर मातेने तात्कालीन त्यांच्या त्यांच्यावरती उपचार करता येतात आणि एक बहुविध आरोग्यसेवक किंवा एक बहुविध आरोग्यसेवक महिला आणि एक अर्ध वेळ महिला परिचित असते याशिवाय काही उपकेंद्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभिमान आरोग्यसेवा उपलब्धही असते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल वगैरे आखुरलेले आहेत पण प्रत्येक उपकेंद्रामध्ये एक बहुविध आरोग्यसेवक पुरुष किंवा एक महिला एक अर्ध वेळ महिला म्हणून परिचितच असते आणि सदर योजनेचा लाभ प्रसुतीनं तात्काळ देण्यात येतो गरोदर मातेने प्रसुतीपूर्व सर्व सेवा घेणे आवश्यक आहे मिळणारा त्यांचा लाभ ग्रामीण भागाकरिता बाळंतपण ब शासकीय ग्रामीण शासकीय झाल्या आहेत त्यांना सातशे रुपये भेटतात जे त्यांच्या आरोग्यसेवा किंवा लोकांमधील रोग आजार दुखापत आणि इतर शारीरिक आणि मानसिक दुर्बलता प्रतिबिंब निदान उपचार सुधारणा किंवा बरे करून आरोग्य सुधारले सुधारले जाते या कार्यक्रमाअंतर्गत घरोघर माता व नवजात अर्भकांना मोफत आरोग्यसेवा पुरवल्या जातात आणि घरोघर मातांना नोंदीपासून ते ब्याऐंशी दिवसापर्यंत आरोग्यसेवा पुरवले जातात आणि भारतात भारताप्रमाणे अनेक जिल्ह्यामध्ये खूप मोठे शासकीय दवाखाने उपलब्ध करून दिलेले आहेत रत्नागिरी ज जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवा ही खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे तिथे चांगले वैद्यकीय उपचार भेटतात त्याचबरोबर चांगल्या डॉक्टरांचा सल्लाही भेटतो आणि आपण जसे जसे त्यां त्याचे नियम त्यांचे जे काय असेल मान्य करू आ त्याच्यातून आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो काही जणांना हार्ट अटॅकची शक्यता असते तर तो त्याच्यावरती लवकरात लवकर उपाय करून आपण तो दूर करू शकतो याच्याम एवढंच माझं मत आहे